संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय म्हणजे संगीत असं होता आहे अजूनही पर्टिक्युलरली लोकसंगीत पेटी तबला याचा वापर करून गायली जाणारी गाणी भारूड किंवा वासुदेवाला ही सगळी मंडळी जी होती संस्कृतीमधे ती आपल्या घरासमोर येऊन भारूड सादर करायची गाणी साजरी करायची वासुदेव आपल्यासमोर गाणं म्हणायचा नंदीबैलवाला यायचा तो गुबूगुबू करायचा प्रश्न सांगा प्रश्नाची उत्तर सांगायचा पण हळूहळू जसं जसं शहरांची वाढ होत गेली आणि गावागावात गावातील लोकं शहराकडे यायला लागली तशी गावामध्ये त्यांची कमाई कमी होत गेली आणि शहरामध्ये या सगळ्या गोष्टीचं अप्रूप राहिलं नाही कारण शहरामध्ये इतर आणि आता इतरही अनेक गोष्टी एंटरटेनमेंटच्या आहेत त्याच्यामुळे लोकांचा कल या सगळ्या गोष्टींकडे नाही राहिला आता संगीत म्हणा तुम्ही पाश्चात्य संगीताकडे लोकं जास्ती वळलेली आहेत त्यांना आवड झाली आहे तरुणामध्ये ती आवड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच त्याचा वापर जास्ती होतो सगळीकडे मग लोकसंगीताचा वापर हळूहळू कमी होत चाललेला आहे तरीही त्यामुळे लोकांनी खूप ते याचा सोडून दिलं तरीही आज मला असं वाटतं की काही मंडळी आहेत जे सगळं जपत आहेत आणि त्यांची शोज होत असतात आणि त्या शोजनं अगदी बऱ्यापैकी गर्दी होत असते त्यामुळे हरकत नाही तुम्ही जरी ती एक पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नसाल करात करत करात तरी पण तुम्ही एक छंद म्हणून तो जोपासा असं मला वाटतं धन्यवाद